हो आमच्या शाळेत पुस्त वाचनालय आहेत आणि मी लहानपणी बालभारती आणखी पाचवी ते दहावी जे काही माझे मराठी पाठ्यपुस्तक आलं आहे ते मी पूर्ण वाचलेले आहे आणखी ते खूप छान आणखी छान छान गोष्टी छान छान त्याच्यात कविता हे सर्व मी वाचलेलं आहे आणखी त्याचे अर्थ समजून मी त्या आत्तापर्यंत आठवण ठेवलेल्या आहेत